काही वर्षापूर्वी जे जुनी छोटे मोबाईल होते ते थ्री जीचे होते त्याच्यामुळं नेटवर्किंगचा प्रॉब्लेम येत होता आताचे जे नवीन स्मार्ट मोबाईल्स आहेत फोन्स आहेत ते फोर जी फाईव जी असल्यामुळे बराचसा फायदा होतो नेटवर्किंगचा प्रॉब्लेम राहत नाही आणि आपल्याला कुठले संदेश पाठवायचे असले किंवा कुणाशी बोलायचं असलं विडिओ कॉल करता येतात बरीचशी कामे ऑनलाईन करता येतात ऑनलाईन पैशाचा व्यवहार करता येतो कुठले बिल भरायचे असले तरी ते ऑनलाईन करता येतात या सगळ्यांचा फायदा स्मार्ट्सफोन फोन्समुळे झालेला आहे पण हे कसं पहिले जे साधे मोबाईल होते जुने मोबाईल त्याच्यामुळे हे सगळ फॅसिलिटी त्याच्यामध्ये नव्हत्या पण आता या नवीन मोबाईलमुळे स्मार्टफोन असल्यामुळे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या सुविधा आपल्याला मिळतात तर मी माझ्याकडे सध्या फाय जीचं कार्ड आहे त्याच्यामुळे कसं नेटवर्क चांगला चालतो मग कधी अडचणी येत नाही आणि सगळे कामं माझे ऑनलाईन करता येतात मला मी अंदाजे दर महिन्याला तीनशे रुपयाचं रिचार्ज मारते तीनशे रुपयाच्यां रिचार्जमध्ये मला पर डे दीड जी बी टा डाटा आणि अठ्ठावीस दिवसाचं सुविधा ह्या सगळ्या मला तेवढ्या याच्यामध्ये मिळतात आणि मला ते परवडण्यासारखंपण आहे कारण बरेचसे कामं कसं आहे ऑनलाईन होऊ शकतात त्याच्यामुळं हा स्मार्टफोन हा सगळ्यात चांगल्या सुविधा आहे